मराठी भाषा तर आजकाल लोकांना येत नाही कारण इंग्रजी हा विषय परफेक्ट झालेला आहेहे आणि त्यासाठी संस्कृत भाषा पण लोकांना येत नाही म्हणून बोल बोलायला लोक आजकालचे शिकलेले आहेत आणि मराठी भाषा तर बो अजिबात येत नाही मराठी भाषा लोकांना कारण मराठीचे वर्ड कसे बोलायचे काय बोलायचे हेस आजकाल म लोकांना कळत नाही